आमच्या शेजारी एक दिदी आहे ती मूक बधीर आहे अपंग आहे मग मी तिला जाऊन भेट दिली तर त मी तिच्याकडं जाऊन भेटून तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर आपण जर तिला थोडंसं क स स नि जाऊन सारखं सारखं बोललं तिच्यासोबत सा सहवासात राहिलं तर तिच्यामध्ये बऱ्याच प्रकारे फरक पडेल असं मला वाटते मग आपण बोललं की आपण जसं बोलता जशी आपल्या ओठांची हालचाल आहे तशाप्रकारे ती पण करायला बघते म्हणून ती मला वाटतं की आपण तिच्या सारखं संपर्कात राहिला तर ती बोलू पण शकेल आणि तिला जर डॉक्टरांशी दाखवलं डॉक् कानाच्या तर तिनं का तिचे कान चेक करून घेऊन कानासाठी मशीन जर घेतली तर तिला बऱ्यापैकी ऐकण्यात पण फरक पडेल कारण मशीनद्वारे तिला चांगला ऐकू येईल आणि ऐकायला चांगलं आलं की तिला बोलता पण येईल आणि तिला फिरता येत नाही इकडं तिकडं जाता येत नाही तर तिच्यासाठी जी अपंगासाठी जी सायकल असती ती सायकल किंवा गाडी घेऊन दिली तर तिला बाहेरचं जग कसं आहे कसं नाही ते फिरता येईल बघता येईल कारण घरात बसून पण तिने सारखं कंटाळल्यासारखी झालेली आहे म्हणून मला वाटते की तिच्यासोबत आपण सारखं सारखं सहवाासत राहून तिला डॉक्टरला दाखवून मशीन घेऊन द्यावी आणि सायकल घेऊन द्यावी म्हणजे ती बाहेरचं जग बघू शकेल किंवा बाहेरचे लोक जे काय बोलतात रा राहातात ती ऐकू शकेल बघू शकेल